काळानुसार राज्याची लोकसंख्या खूप बदलते आपल्याला दिसून येते राज्याच्या लोकसंख्येमद्दे बऱ्याच प्रमाणात वाढ आपल्याला दिसून येते दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार तसेच दोन हजार वीसच्या लोकसंख्येनुसार भारत देश हा जगातील सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश म्हणून आपण ओळखतं ओळखता येतो तर सर्वात महत्वाचे म्हणजे हे लोकसंख्या वाढण्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असू शकतात किंवा त्याचा लोकसंख्याचा मुख्य कल काय असू शकतात तर लोकसंख्या वाढीसाठी मुख्य कार जे आहेत ते म्हनजे व भारत देशातील किंवा आपल्या राज्यातील हवामान असेल त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक जीवनामधील माणसांचे एकध्येयपूर्ती असेल किंवा कमी वयातील होणारे लग्न असतील मुला मुलींचे लग्न असतील त्याचबरोबर शिक्षणाचा थोडाफार प्रादुर्भाव कमी असेल या प्रकारे किंवा स्थलांतर असेल शहरीकरणं असेल या विविध वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्येत आपल्याला वाढ झालेले दिसून येतेच त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे असाक्षीरता साक्षीरता जर एखाद्या शेक्षेत्रामध्ये अससाक्षीरता कमी असेल तर त्यांच्यामध्ये एक संतती म्हणजे मुलं जन्माला देणे हे एक देवाने दिलेली एक आपल्याला एक देणगी आहे अशा प्रकारचे समजुतं असते अन त्याच्यामुळे कमी शिकलेले लोकं असतील वगैरे काय असतील तर ते मुलांना जन्म द्यायला प्राध्यान्य देतात त्याचबरोबर सिक्स्युअल लाईफमध्ये सुद्धा त्याचं प्राध्यान्य दिलं जातं तर एका आत्म हां त्याचबरोबर ह्याचा परिणाम लोकसंख्येवर दिसून येतो आणि आत्ता ह्या नवीन जागतिकीकरणंमुळेच त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या चांगल्या विविध चांगल्या सुविधांमुळे काय होते की मृत्यू प्रमाण जे आहे ते कमी होत आले ज्याच्यामुळं काय होते लोकसंक्या तर जनन प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते पण त्यांचं जे मृत्यू प्रमाण कमी असल्यामुळं आपल्या लोकसंख्य ती वाढत्या प्रमाणात दिसून येते त्या ज्याचा परिणाम ह्या लोकसंख्येवर होतोच आहे तर त्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळं पण विविध प्रकारे आपल्या भारत देशावर संकट म्हणता येणार नाहीत पण जे आपले स्त्रोत आहेत नैसर्गिक स्त्रोत वगैरे तर त्याच्या प्रमानात ज आणि लोकसंख्या घनता असेल तर विविध सोर्सेस असतील तर त्याची अवेलेबिलिटी कमी होत आली आपल्याला तर त्याचा उपयोगी घेणारा त आपण उपयुक्त ठरवणार झाले ते लोक राज्यातील तं त्यामुळे लोकसंख्य ही बदलती परिस्थिती आपल्याला दिसून येते ह्याचा सर्वे आपण क केला जातो लोकसंख्य सर्वे केला जातो त्याचबरोबर त्या सर्वे केल्यानंतर त्या लोकसंख्यानुसार त्यानला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांचापण प्रयत्न केला जातो त्यांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या जातील त्याच्यामुळे भारत देश किंवा आपलं राज्य वगैरे विकासच्या दिशेने कसं पाऊल टाकेल याचा विचार केला जातो आणि ही नवीन येणारे लोकसंख्य नवीन पिढी हेच आपल्या देशाचं भांडवल आहे अशा प्रकारे एक मानव संसाधन म्हणून याचा उपयोग केला जातो त्यामुळे ही लोकसंख्य वाढवण्याचा कल म्हणजे माणसांचा राज्यातील लोकसंख्येचा कल किंवा माणसाचा जन्म देण्याचा प्रमाण वाढत चालले याच्यामुळे लोकसंख्या वाढत आहे